हो मी चित्रकलेच्या कार्याशाळेसाठी भाग घेतला होता मी पूर्वी चित्रं काढतही होते आणि मला आवडला त्याने सोय चांगली केली होती बसायची सगळ्या ड्रॉइंग्सचे पेपर जे काही ड्रॉईंग काढण्यासाठी साहित्य लागतं ते सगळं त्यांनी व्यवस्थित आम्हाला प्रत्येकाच्या जवळ त्या टीचरनी नेऊन दिलेलं होतं आणि आम्हाला ठरावीक एक मुदत दिलेली होती की या मुदतीत तुम्हाला जे कुठलं चित्र हवं असेल ते काढा तर मी काढलं मला त्याला छान रिस्पॉन्स इथे मिळाला मला ते सगळं म्हणजे तिथंचं व्यवस्थित वागणं शिस्तबद्ध काम ते सर्वात जास्त आवडलं कारण मला शिस्त आवडते जास्त त्याने मी खूप त्याच्या एक्साईट झाले त्या सगळ्या वातावरणामुळे आणि त्याच्यातून अनुभव म्हणाल तर की लोकं आपल्यापेक्षा काय काय करू शकतात की कित्ती जणं काय काय नवीन नवीन वाटा शोधतात चित्रात नुसा कोणी कोणी काय काय काढलं आहे मुलांची मनोगत काय असतं ते चित्रातून कळतं किंवा आता माझ्या वयाचे मी आता साठ वर्षाची तर माझं वय वयात मला काय वाटतं आहे माझ्या मागच्या पिढीबद्दल आणि पुढच्या पिढीबद्दल याचंही मी चित्रात बघू शकते हा एक मला खूप छान वाटतं असं चित्रकलेच्या नादानं आणि चित्र हा विषय आवडतो पण मी आता त्याच्यात फार काय इन्व्हॉल्व नाही आहे त्याच्यात फार सामील नाही आहे त्यानी खूप छान मला अनुभव आला आहे त्या ठिकाणी जिथं गेले होते खूप मस्त म्हणजे कुठं धावपळ नाही कुठे धक्काधक्की नाही खूप म होते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पण खूप चांगलं वाटलं मला त्या वातावरणात जाऊन की लहानात लहान आणि मोठ्यात मोठं असं दोन्ही वातावरणाचं मला त्या तिथे अनुभव आला आणि खूप सुंदर वाटलं मला